हां नमस्कार श्रीनिवास ऑटोमोबाईल नमस्कार नमस्कार अच्छा बोला

अच्छा कोणती कोणती गाडी घे कोणती गाडी घ्यायची आहे तुम्हाला हो आमच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत

मॅडम चार ते पाच जणांसाठी जर तुम्ही म्हणालात तरं आपल्याकडे एक टाटा पंच म्हणून आहे टाटा पंच ती इलेक्ट्रिक गाडी आहे हां त्याला स्पेसही व्यवस्थित स्पेसही त्याला चांगला आहे इलेक्ट्रिक बाईकला इलेक् इलेक्ट्रिक व्हेहिकल आहे सी एन जी नाही मॅडम मी तुम्हाला इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक व्हेहिकलचं सांगतो आहे आत्ता इलेक्ट्रिक कार आहे ती टाटा पंच म्हणून नुकती लाँच झाली आहे नुकती लाँच झाली आहे सो त्याला स्पेसही चांगला आहे आणि तुम्ही तुमच्याकडं सिनियर सिटिजन्स आहे असं म्हणताय तर त्यांना ती बसायला कम्फर्ट आहे हां हां त्यामुळं त्यांना आणि दुसरी एक आमच्याकडे आत्ता लेटेस्ट आली आहे ती एक कुठली आहे रे अच्छा हां मारुती मारुती वॅगॅनार म्हणून एक आहे मारुती वॅगॅनार हां हां ती मात्र सी एन जीमध्ये आली आहेत आपल्याकडं नवीन हो सी एन जी आली आहेत हो सी एन जी प्लब प्लस पेट्रोलही आहे त्याला ॲव्हरेज चांगली देते साधारणपणे आम्हाला आत्ता जो काही आमच्या कस्टमर्सकडून रिपोर्ट जो आहे तो आम्हाला साधारणपणे सी एन जीला साधारण एक सत्तावीसपर्यंतरी ॲव्हरेज देतं असा आमचा कस्टमर रिपोर्ट आहे साधारणपणे आपल्याला फस्ट हँड वॅगन आर जर सी एन जी प्लस हवी असेल तुम्हाला तर ती साधारण साधारण ती तुम्हाला मॅडम एक मिनटं हा साधारण ती तुम्हाला नऊ लाख सत्तावन्न हजारपर्यंत जाते ऑन रोड हो आपल्याकडं आपल्याकडं तीही सोय आहे नसेल तर आत्ताच एक आमच्याकडे एक सेकंड हँड गाडी जस्ट ॲवेलेबल झाली आहे एक दोन हो ती फुल्ली कंडिशनमध्ये आहे गाडी तर ती साधारण आपल्याला आमचा ट्रू व्हॅल्यूचा सेक्शन वेगळा आहे त्याला तर आपल्याला तिथंही जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही येऊ शकता आमच्या श्रीनि ऑटोमोबाईल श्रीनिवास ऑटोमोबाईलचं आमचं आहे ऑफिस कोल्हापूर रोडला हां तिथं तुम्ही विजिट देऊ शकता हो परवा दिवशी दुपारी चार वाजता

माझं नाव श्रीनिवास जोशी हां हां परवा दिवशी तुम्ही चार वाजता मॅडम तुम्ही आणि सर या समक्ष भेट होईल मी तुम्हाला गाड्या दाखवीन हां फस्ट हँड आणि सेकंड त्यापद्धतीनं तुम्हाला जी हवी आहे ती बघा आणि मग आपण पुढची डिस्कस करू काय असेल ते या या हो चालेल अच्छा अच्छा नमस्कार